आता माझी मुलं मोठी आहेत पण माझी मुलं जेव्हा शाळेत जात होती त्यावेळेला साधारण मला असं वाटतं की वर्षाला आठ हजार मोठ्या मुलाला आणि धा मुलगी ज्यावेळेला धाकटी शाळेत गेली त्यावेळेला बारा ते तेरा हजार फी आम्ही देत होतो